हॅलो नीतेंद्र बोलत आहे ना नीतेंद्र मी नेहा बोलते आहे ओळखलं का तुम्ही मला मी छान आहे मी इथेच आहे यवतमाळलाच आहे घरी आहे हो हो हो हो छान आहे छान आहे आता आपल्याकडे हिकडे हा नवरात्रीचा कार्यक्रम होणार आहे ना न नवरात्री आता जवळच आलेली आहे तर हा हो तर त्यानिमित्तच मी ते सांगायला फोन केलेला सर्वांना निमंत्रण द्यायला की माझ्याकडे नऊ दिवस पण घट असतात आणि माझ्याकडे देवी पण बसते तर आपल्या सर्वांनी माझ्या घरी यायचं आहे सर्व माझ्या फ्रेंडसला बोलवलेलं आहे हा त आणि इथे की नाही आपल्याकडे गांधी मैदान आहे ना तर तिथे की नाही गरबा पण खेळल्या जातो आहे हो हो हो हो तर तिथे आता प्रॅक्टिस सुरू आहे हा तर तिथे प्रॅक्टिस सुरू आहे तर तिथे मी रोज जाते आहे त तिथे हा त तिथे तुम्ही पण येऊ शकता गरबा खेळायला आपण छान तिथे सेलिब्रेट पण करू आणि इथे की नाही प्रत्येक ठिकाणी देवी बसलेली असते आणि खूप छान सुंदर डेकोरेशन केलेलं असते नऊ दिवस ही पूर्ण लायटिंग असते खूप धूम असते हिकडे हा तर आपण सर्वजण जाऊयात बघायला हा बिलकुल होव तुमच्याकडे असते का नवरात्री मधे काही कार्यक्रम वगैरे हो बरोबर आणि हा कार्यक्रम जो आहे ना हा खूप छानप्रकारे सेलिब्रेट केला जातो हा आणि शेवटी जो दसऱ्याचा दिवस असतो त्यादिवशी रावणाला जाळून त्यादिवशी दसरा साजरा केला जातो खूबच सुंदर असतो हा ठीक आहे चालेल तर चला मग भेटूयात आपण मग आता नवरात्रीच्या दरम्यान मग ठीकय आणि तुम्ही सर्वांनी या मग माझ्याकडे हा हा ठीक आहे ओके हा बाय